भरपूर वेळा आम्ही गाडी घेऊन डोंगराळ भागामध्ये सहलीला जात असतो कधीकधी आम्ही मित्र मिळून चार पाच जण मिळून बाईक वगैरे घेऊन सर्वजण प्रवासासाठी जात असतो आणि साधारण आमच्या इकडे माळभाग मोठ्या प्रमाणात आहे व उंची उंच टेकडे वगैरे पण आहेत त्यावर पण आम्ही बाईकनेच जात असतो कारण की त्या ठिकाणी रोड वगैरे नसतो आणि खडतर अशा माळाच्या दगडाने किंवा खराब रस्त्याने माळावर जावं लागते आणि साधारण त्या ठिकाणी धूळ पण खूप उडते त्यामुळे श्वसनाचा पण थोडाफार त्रास होत असतो उंचीवर गेल्यामुळे थोडं कधी उंच भाग असल्यामुळे गाडी स्लिप होणे घसरणे किंवा मागे येणे किंवा पंचर होणे असे समस्या जाणवत असतात अशा समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात तर कधी पडणे घसरणे लागणे हे तर समस्या चालूच असतात न बाईक पण एक दोन वेळा पंक्चर झाली बंद पडली कारण की उंच टेकड्या असल्यामुळे गाडी साधारण दुसऱ्या गियरवर चालवावी लागते त्याच्यामुळं गरम होते किंवा मग टायर स्लिप होऊन गाडी पडू पण शकते त्यामुळे गाडी खूप वेळा बंद पण पडलेली आहे मग आम्ही ती दुरुस्त करण्यासाठी गाडीमध्ये काही प्रमाणात साधने असतात त्यावरून थोडंफार प्लग खोलून मग इतर तांत्रिक दुरुस्ती करून गाडी दुरुस्त केली आहे